शिक्षणाचा आणि सुसंस्कृतपणाचा तसा काही संबंध नाही असं मला वाटतं कारण बरेच निरक्षर माणसं असतात अडाणी माणसं असतात त्यांना अतिशय माया असतात ती मायाळू माणसं असतात माणुसकी जपणारी माणसं असतात ती संवेदनशीलतेने आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे पाहू शकतात त्यांच्यासाठी दयाभाव त्यांच्या मनात असतो नुसती माणसंच नाही तर ते प्राण्यांच्या बाबतीतही अत्यंत कृतज्ञ असतात परंतु हीच गोष्ट अनेकदा शिकून साक्षर झालेली माणसं मोठ्ठी माणसं चांगल्या अधिकारपदावर गेलेली माणसं व्हाईट कॉलर जॉब करणारी माणसं यांच्यामध्ये आढळत नाही म्हणजे एकदमच आढळत नाही असंही नाही परंतु शिकलेलेच माणसं सभ्य असतात नियम पाळणारी असतात असं काही नाही अगदी ट्रॅफिक सिग्नलवरसुद्धा कधीकधी खेडेगावातली माणसं असतात ती सिग्नल पाळतात परंतु शहरातली सुशिक्षित लोकं ही सिग्नल मोडून पुढे जातात किंवा अनेक कागदपत्रांची पूर्तता त्यांच्याजवळ नसते ज्यावेळेस ट्रॅफिक पोलीस पकडतात तेव्हा अनेक गोष्टींची कमतरता त्यांच्याकडे आढळते सार्वजनिक ठिकाणी थुंकणं ही सुद्धा गोष्ट अनेक सुशिक्षितांमध्ये सुद्धा बघायला मिळते आणि त्यामुळे शिक्षण आणि सुसंस्कृतपणा हे यांचा काही तसा संबंध नाही आहे असं मला वाटतं